माझ्या लहानपणी तंत्रज्ञान म्हणजे तसं काहीच नव्हतं म्हणजे मोबाईल वगैरे पण नव्हते काहीच नव्हतं त्यावेळेस पोश्टमन असायचं तर पोश्टमन पत्र वगैरे द्यायचं आणि तसंच माणसांचा येव एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका गावातून दुसऱ्या गावात जास्तीत जास्त जे संवाद साधणं व्हायचं ते पत्राद्वारे व्हायचं आजकाल तर पत्र लिहिण्याचं लोक विसरले पत्र म्हणजे काही जर आजकालच्या नवीन मुलांना माहीत नसेल आणि पोश्टमन काय असतो ते पण माहीत नसेल तर सुरुवात इथून झाली चा सकाळी सकाळी वासुदेव जेव्हा गाणं बोलत जायचे त्या वेळेस जाग यायची पहाट झाल्याचं कळायचं आजकाल लोकं अलाम लावतात तर हे अलाम म्हणजे तंत्रज्ञानाचं भाग झाला आता मोबाईल त्यानंतर जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना आधी पेजर आला त्याच्यानंतर मोबाईल आला मोबाईलमध्ये पण म्हणजे थोडे त्याच्यावे त्यावेळेस रेट पण भरपूर होते इन्कमिंग इंग इन्कमिंगसाठी पण पैसे द्यावे लागत होते आजकाल ते द्यावे लागत नाही तर हा ब चांगला बदल झाला आहे त्यावेळेस विडिओ कॉल वगैरे टच फोन जास्त नव्हते आता सगळे ग सगळ्यांच्या हातामध्ये इन्फॅक्ट आपण बघितलं तर सफाई कामगार जे असतात त्यांच्याकडे पण टचवाले मोबाईल फोन दिसतात आपल्याला सर्वजणं व्हॉट्सअॅपला व्हॉट्सअॅप फेसबुक ट्विटर अशा सोशल माध्यमामध्ये मग्न असतात आणि व विडिओ कॉल्सवर एक दुसऱ्यांशी आपण बोलू शकतो सुरुवातीला जे क संवाद स साधणं जे आपल्या फक्त पत्राद्वारे व्हायचं ते आता मोबाईलवर आपण एक दुसऱ्यांना बघून आपण संवाद साधू शकतो कॉल करू शकतो एकमेकांशी बोलू शकतो कामाच्या ठिकाणी बनायला गेलं तर ब लहानपणी म्हणजे जे कॉलेजमध्ये असताना पण जे जास्तीत जास्त व्यवहार जे चालायचे ते कागदोपत्री असायचे म्हणजे आपण जर सरकारी ऑफिस पण बघितले तर सरकारी ऑफिसमध्ये पण कागदांच्या म्हणजे फायलींच्या ढीगच्या ढीग लागलेले असायचे सर्वस कामं कागदोपत्री व्हायचे आजकालचे बहुतेक व्यवहार जे आहेत ते डिजिटलाईज होत आहेत त्याच्यामुळे कागद कमी वापरला जातोय आणि ही एक चांगली गोष्ट आहे कारण की जर कागद कमी लागतोय तर त्याच्यामुळे आपली वृक्षतोड कमी होते त्याच्यामुळे थोडा आपला प तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाला हातभार लाव लागतोय तर त्या तंत्रज्ञानाचा हा फायदा तर आहेच आहे आणि पण त्याचे नुकसान पण भरपूर आहेत तर नुकसान म्हटलं तर एक तर जे मोबाईलचे टॉवं झालेले आहेत त्याच्यामुळे पशुपक्ष्यांचे मृत्यू होतात कारण त्याच्यातून ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज् निघतात त्याच्यामुळे पक्षी मृत पावत आहेत चिमण्या तर आता जवळजवळ नाहीशाच झालेल्या आता कोरोनानंतर थोड्याफार त्या दिसायला लागल्या आहेत त्याशिवाय तंत्रज्ञानामध्ये एवढं हे झालंय आजकाल प्रत्येक लहान मुलाच्या हातात मोबाईल असलाच पाहिजे मोबाईलवर ते गेम खेळण्यामध्ये किंवा विडिओ बघण्यामध्ये युट्यूबवर वगैरे जास्स मग्न असतात त्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होतो डोळ्यांवर तर परिणाम होतोच आहे पण म त्यांच्या मेंदूवर पण परिणाम होतो आहे आणि त्याच्यामुळे त्यांना भरपूर विकार पण जडतात तर तंत्रज्ञानाचे फायदे पण आहेत तोटे पण आहेत आणि भरपूर बदल झालेला आहे जर माझ्या लहानपणीचा आणि आत्ताचा जर आपण फरक जाणून घेतला तर बऱ्याच प्रमाणात त्याच्यामध्ये तंत्रज्ञानामुळे आपल्या पूर्ण जीवनशैलीमध्ये फरक पडलेला आहे